हॅलो हां गजानन मॅचवेलमधून बोलताय का हां मी नागठानमधून बोलत आहे हां तुमचा फोन नंबर मी सोशल मीडियामधून म्हणजे इंस्टाग्रामला तुमचं पेज आहे ना त्याच्यातून घेतला हां तर मला लग्नासाठी एक ड्रेस हवा होता हो का ठीक आहे पण एवढ्या म्हणजे टाईपमध्ये तुमच्याकडं आहेत ना ड्रेस ठीक आहे मग तुम्ही मला व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकाल का हा का हां मी बघितलं तुमचं इन्स्टाग्राम पेज हो आणि त्यात मला कलर वगैरे मिळतील का आत्ता ठीक आहे

हो येऊ शकतो पण नक्की मिळेल ना हां ठीक आहे मी येऊन जाईन शॉपवरती सातारमध्ये तुमचं नक्की शॉप कुठे हो नाईच्या इतं का हां ठीक आहे ठीक आहे आणि डबल एक्सेलमध्ये भेटतील ना त्या साईजमध्ये हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो मी बघते तुमचा इंस्टाग्राम पेजला किंवा मी डायरेक्ट येऊन जाईन शॉपवर ओके थँक्यू